आता देशी झाड देशी झाड म्हणजे कडुलिंबाचं आपल्याला ताप आला की आपण ते कडुलिंबाचा रस काढून मुलांना प्यायला देतो किंवा म्हणजे हे रुईचं झाड रुईच्या झाड काटा वगैरे पायात घुसला की आपण ते रुईचं म्हणजे दूध टाकून आपण ते काटा काढतो किंवा जास्त प्रमाणे खोकला असला तर आपण डाळिंबाचं झाड ते डाळिंबाच्या झाडाचे ते फुलं घेतो त्याला वाफवून आपण त्याची हे काढतो रस काढतो तो पण मुलांना प्यायला दिला की त्याचा खोकला वगैरे थांबतो कफ थांबतो आणि अशामुळं मग ते देशी झाड म्हणजे आपण दारात लावलं की आपल्याला त्याचा फायदा होतो